संस्कृती आणि कलांचे जतन करण्यासाठी नृत्य ही एक बहु आमा आयामी भूमिका बजावते नृत्य ही त्या समुदायाची किंवा संस्कृतीचे ओळख करून देते नृत्य त्यामधून त्या समुदायाची ओळख होणे शक्य होते पारंपरिक नृत्यामध्ये बहुधा संस्कृतीचे मूल्य श्रद्धा किंवा इतिहास यांचा समावेश असतो कथाकथन तसं म्हणायला गेलं तर नृत्याचे अनेक प्रकार किंवा कथा सांगता येतात किंवा सांस्कृतिक मिथकं सांगता येतात ऐतिहासिक घटना सांगता येतात त्यानुसार त्या समुदायाच्या समुदायासोबत त्या नृत्याची ओळख होते नृत्य हा सांस्कृतिक परंपरा आणि पिढींकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे यामध्ये विशिष्ट शैली तंत्र विविध नृत्यांमधील अर्थ यांचा समावेश होतो पण बहुधा विधी आणि समारंभ नृत्य हा विधी आणि समारंभामध्ये वापरला जाणारा घटक आहे समारंभ आणि उत्सवांचा अविभाज्य भाग म्हणून नृत्याला ओळखलं जातं ज्यामुळे सांप्रदायिक बंधनं असतात किंवा सामायिक वारसा असतो तो मजबूत होतो कलात्मक विकास म्हणायला गेलं तर नवोन्मेष पारंपरिक स्वरूपाचे जतन करताना नृत्य देखील अविन्य सल्लयनास अनुमती देतं त्यामुळं नवीन शैली आणि फॉम विकसित होतो आणि त्याचा प्रभाव त्या समुदायावरती दिसून येतो नृत्य सहसा इतर कला प्रकारांचे प्रकारांना छेदते जर जसं की संगीत थेटर विज्युअल आट्स अशा सारख्या बऱ्याच गोष्टींचा नृत्यामध्ये उपयोग होतो नृत्यामुळे सामाजिक एकता पण वाढते नृत्य सामाजिक परस्पर परस्पर संवाद असतो किंवा जी लोकं सहभागास प्रोत्साहन प्रोत्साहित होऊन नृत्यामध्ये सहभागी होतात त्यांचे बंध निर्माण करण्यासाठी नृत्य मदत करते कार्यक्रमांमध्ये उत्सवांमध्ये नृत्य सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करते किंवा समुदायांचा समज किंवा प्रशंसा वाढवते शिक्षण आणि जागरूकतेमध्ये पण नृत्याचा खूप मोठा वाटा आहे नृत्य हे शक्तिशाली शैक्षणिक साधन आहे ते सहभागी आणि प्रेक्षकांना सांस्कृतिक इतिहास किंवा पद्धतींबद्दल शिकवते वकिलीमध्ये देखील नृत्याचा खूप मोठा वारसा आहे नृत्य अनेकदा सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकते जागरूकता वाढवते आणि ओळख असमानता मानवी हक्क या या विषयांवर संवाद वाढवते नृत्याचा पर्यटन आणि उद्योग या दोन्हीं गोष्टींवर देखील तेवढाच फरक पडतो पारंपरिक आणि समकालीन नृत्यप्रकार पर्यटनाला आकर्षित करू शकतात समुदाय आणि प्रदेशांच्या आर्थिक चैतन्यात नृत्याचे योगदान हो होते नृत्य उद्योग परफॉर्मन्सपासून शिक्षक नृत्य दिग्दर्शक आणि यांच्यासाठी उत्पादनं आहेत त्यांच्यासाठी नोकरीच्या बऱ्याच संधी नृत्याद्वारे तयार होतात त्यामुळे नृत्य हा जीवनशैलीवरती तसेच विकास शैलीवरती सांस्कृतिक प्रभाव पाडतो